अकोल्यामध्ये ना कपड्यांची खूप व्हेरायटी आहेत कारण तिथे ना मोमेडियन लोकं फार आहेत तर ज्वेलरी झालं कपडे झाले किंवा खाद्यपदार्थ झाले ह्याची खूप व्हेरायटी बघायला मिळतात आणि अकोल्यामध्ये ना एक नवीन बाजार म्हणून एक बुधवारी आणि एक शुक्रवारी ह्या दोन दिवशी तिथे बाजार भरतो तर तिथे जास्तीत जास्त गर्दी ते मी अॅक्च्युअली मराठी लोकांपेक्षा ना मोमेडियन लोकांची भरपूर बघितल्ये तर तिथे मोमेडियन लोकांचे जे कपडे असतात जे हेवी कपडे जे क्लॉथ यूज करतात ते मोमेडियन लोकं इतके छान आहेत ना त्याची क्वॉलिटी म्हणजे कपड्यांची कपडा पण आहे ना अॅक्च्युअली म्हणजे रेटनुसार तर खूपच छान कापड मिळतं म्हणजे रिझनेबल रेटमध्ये एकदम छान भारी कापड मिळतं आणि ज्वेलरी पण इतकी छान असतात की त्याचे रिझनेबल रेट असतात असं वाटतंच नाही की तीनशे रूपयेमध्ये मला हा नेकलेस भेटू शकतो किंवा पाचशे रूपयेमध्ये मला हा नेकलेस भेटू शकतो मी त्याची कल्पनाहीसुद्धा करू शकत नाही इतकं छान आहे ना आणि खाद्यपदार्थ म्हटलं तर फार वेगवेगळं ते कचोरी समोसा खूप छान मिळतं आणि तिथे काहीतरी एक दाल बाटी म्हणून एक वेगळाच पदार्थ बनवतात अकोला आणि अमरावती या साईडनी तर अॅक्च्युअली अकोल्याला मी तो बघितला माझी एक फ्रेंड राहते मी तिच्याकडे राहले होते तर मी तिच्याकडे तो एक पदार्थ खाल्लेला होता आणि तिकडल्या हॉटेल्समध्ये इतकं छान मिठाई भेटते की म्हणजे खूप फेमस आहे आणि म्हणजे टेस्टी पण इतके सुंदर वाटते की यार खूप छान आहे म्हणजे अॅक्च्युअली ना अदर सिटीपेक्षा मला अमरावतीचं जे सॉरी अकोलाचं जे आहे मला खाद्यपदार्थ म्हणा किंवा कपडे म्हणा त्याचं खूप छान वाटलं म्हणजे त्याची व्हेरायटी भरपूर मिळतात आणि क्वॉलिटी पण इव्हन तेवढीच आहे